मासे मारायची तकनिकी म्हणजे तर आता आधुनिक तर खूप वापरले जातात म्हणजे इंग्रजी म्हणे इंग्रजीमध्ये म्हणालं तर बेट फिशिंग रोक फिशिंग वगैरे डिफरंट म्हणजे खूप तऱ्हाचे आहेत आणि आमच्या गावात तर एक साधेवाले वापरले जातात म्हणजे त्याचं औषधं टाकलं जातात आणि ते खूप हानिकारक तर आहेत माशांसाठी आणि ते मासे त्याच्यानं मरतात पण ते बाकीच्या पाण्यात जे आहे ना त्याच्यात काय परिणाम नाही होत त्याचा त्या औषधाचा तो फक्त माशांना असं बेशुद्ध करतो मारत नाही त्यांना तर तो बेशुद्ध करतो थोड्या वेळासाठी आणि आमच्या गावात ना एक जाग्यावर बांध टाकला जातो आणि ती तो पाणी अडवला जातो आणि वरच्या बाजूला औषध टाकले जाते थोडेसे आणि ते ते माशा हे आतमध्ये त्या पाण्यात ते बेशुद्ध होऊन वर येतात आणि त्या बांध जो टाकलेला जातो ना त्या बांधाच्या जवळ येऊन थांबतात ज्या जे जेणेकरून फक्त ते पाणीच त्यामधून बाहेर जाऊ शकतो त्या बांधापासून मासे नाही नंतर ते लगेच बेशुद्ध झालेले मासे पकडतात आणि घरी आणतात आणि तो घरी आणून साफ करून धुतला पण जातो त्यामधला औषध तो टाकला होता मासे मारण्यासाठी म्हणजे बेशुद्ध करण्यासाठी मग तो पण साफ केला जातो ए एवढ्या एवढा जो आहे ना अजून एक परिणाम म्हणजे परिणाम तर काय होत नाही तेवढा अजून हां अजून एक आहे उपाय मासेम जो बेशुद्ध करण्याचा तो एक गावठी उपाय आहे तो एक वाघाचा फळ म्हटला जातो तो फळ रानात भेटतो जाऊन रानात जंगलात माझे आजोबा जाऊन घेऊन येतात आणि तो मासे मारण्यासाठी खूप उपयोगी होतो पण त्याचा परिणाम होतो बाकीच्या परिसरावर जर तो पाण्यात टाकलं जातो तर पण तो खूप असा मानला जातो तो विषारी पण आहे आणि तो वाघाचा फळ असा म्हटला जातो कारण त्याचा जो रंग आहे ना एकदम वाघासारखं आहे एकदम पिवळा पिवळासारखा आणि केश तसा म्हणून तो वाघाचा फळ असा पण म्हटला जातो तो रानातून भेटतो आणि तो आपण त्याचे जी छोटी छोटी फळं असतात ना ती फोडल्यानंतर दुधासारखं सफ सफेद कायतरी औषध निघतो तो आपण यूज करतो तो वापरला जातो मासे मारायला आणि त्याला पण तसाच वापरला जातो की आधी एक बांध टाकला जातो नंतर जो थांबलेला पाणी आहे त्याच्यात जे मासे राहणार त्याच्या वरच्या बाजूला तो औषध टाकला जातो ते बेशुद्ध होतात बेशुद्ध म्हणजे ते मरतात पण त्याचा हा जो वापरतो ना आपण त्याचा त्याचा एक परिणाम म्हणजे बाकीचे पण दुषित होऊन जातात पाणी म्हणजे आतमधले जे आहे ते पण त्यांना परिणाम होतो ते बेश होतात ते पण मरतात जर खेकडे म्हण अजून कुठले जर झाडं जे आहे जे पाण्यात उगतात ते पण खराब होऊन जातात हा हा आमच्या गावात वापरला जातो आता हा आता पण थोडा थोडा वापरला जातो कारण आता जे आमच्या आजोबा आहेत ते हळूहळू ते वारतात वगैरे म्हणून त्यांची जी आहे म्हणजे त्यांचा जो एवढी नॉलेज आहे ती कुणाला माहिती नाही म्हणून त्यांची माहिती करून घेतली पाहिजे असे असे काही काही वस्तूंची वगैरे असा एक मासे मारण्याचा हा एक प्रकार आहे अजून पण थोडे थोडे करतात नाही माहीत तेवढं पण करतात आमच्या आजोबा तर करतात नंतर ते वाहून जातात औषध दुसऱ्या जाग्यावर तसं पण ते मासे मरत जातात जसं जसं वाहव वाहत जातो नंतर तो खूप वाहत वाहत जाताना त्याचं जो परिणाम आहे तो कमी कमी होत जातो कारण तो सगळ्या पाण्यात पसरल्यावर त्याचं परिणाम तेवढं राहत नाही आणि दुसरे म्हणजे तर दोरीला हूक बांधून तो पाण्यात फेकतो तर त्याला कायतरी मांस लावला जातो नंतर तो खातो मासा नंतर खेचतो ते तर सगळीकडे होतंच आता आमच्याकडे पण होतं आणि आता पण हो होतं ते वापरता तर आम्ही असं मी माझा भाऊ तर तेच वापरतो जर कुठे मासे मारायला गेले तर आणि माझे पप्पा पण जात होते आधी आता त्यांना कामाच्या एवढ्या भानगडीमुळे कुठे जाय जायला येत नाही आता मी आणि भाऊ माझा म्हणाल तर परवाच्या दिवशीच मासे पकडायला गेलं होते भेटलं तर काहीच नाही कारण आता मासे भेटतील त्याच जाग्यावर गेलं पाहिजे आम्ही ज्या जाग्यावर गेले होते त्या जाग्यावर आता मासे भेटत नाही असं मला वाटतो म्हणून आता ते मासे ती प्रक्रिया जी बंद झाली आता गावठी तर ती कोण वापरतच नाही आता सगळे आधुनिकच वापरतात म्हणून आता गावठी पण लुप्त होत चालल्या आता म्हणून जरी तो हानिकारक असला तरी पण आपण थोडं तरी वापर करला केला पाहिजे कारण त्या वस्तूची तरी तो आहे काय कसं वापरला जातो त्याचं परिणाम काय आहे तो तरी आपला सम समजलं जातो जरी कुठे उपयोगी आला तर आपल्याला करायला येऊ शकतो